हॅलो नमस्कार मी चंदा गोंडाने बोलते मी इथे ओ ओला बुक केला होता काल म मला माझ्या ऑफिसला जाण्याकरता वेळ होता तर मी लगेच मला मी ओला बुक केला आणि ओला आले आणि त्या दादांनी मला छान प्रकारे ऑफिसमध्ये दिल्या आणि रस्त्याने जे मला स्पॉट माहिती नव्हते कारण मी प्रॉपर बॉम्बेची असल्यामुळे तर त्यांनी बरोबर मला रस्त्यामध्ये हे इथलं स्पॉट आहे ते तिथलं स्पॉट आहे असे चांगल्या रीतीने मला कॉपरेट केलं आणि जिथे मी त्याला म्हटलं होतं तिथे त्यांनी सोडलं तर त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचा होता की त्यांनी छान प्रकारे माझी म्हणजे मला मदत केली त्याबद्दल मी त्याचे खूप आभारी आहे धन्यवाद